महाराष्ट्र राज्याला भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच फार मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे आणि विविध कला विविध कौशल्य साऱ्या महाराष्ट्रभर पसरलेली आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये तयार होणाऱ्या हातमागावरच्या साड्या महाराष्ट्राची पैठणी आणि इतर काही प्रकार संगीत क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातलं भारूड लावणी पोवाडा असे गानप्रकार हे लोककलांमध्ये येतात महाराष्ट्रामध्ये अजिंठा वेरूळ इथली लेणी प्रसिद्ध आहेत तसेच अष्टविनायकांमध्येही काही ठिकाणी लेणी आहेत कोकणामधील कातळ शिल्पे प्रसिद्ध आहेत महाराष्ट्राला असा समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे आणि या वारशाचं जतन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कला आणि हस्तकौशल्याच्या फेस्टिवल्समधनं केलं जातं उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य हातमाग केंद्र कोरा केंद्र पैठणी फेस्टिवल विविध ग्राहक संस्थांतर्फे संस्थांतर्फे भरवल्या जाणाऱ्या ग्राहक पेठा याद्वारे महाराष्ट्रातील हातमागावरच्या साड्या पैठणी आणि इतर कला प्रकार ग्राहकांपर्यंत पोहोचवले जातात महाराष्ट्राचा जो सांगीतिक वारसा आहे ज्यामध्ये प्रामुख्याने लोकनृत्य तारपा नृत्य लावणी भारूड पोवाडे गोंधळ इत्यादी गानप्रकार येतात हे गानप्रकार विविध फेस्टिवल्समधून आणि विविध संस्थांच्या सहाय्याने प्रेक्षकांपर्यंत पोचवले जातात यामध्ये मुंबईत भरणारा काळाघोडा फेस्टिवल एन सी पी ए नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे भरवले जाणारे एक सांगीतिक कार्यक्रम आय आय टी मूड इंडिगो अशा अनेक लावणी महोत्सव अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधून महाराष्ट्राची लोककला आणि महाराष्ट्रातील शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सुगम संगीत हे श्रोत्यांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहचवलं जातं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला संचलनालय हे हे राज्याचा एक राज्य सरकारचा एक विभाग आहे आणि त्यांच्यातर्फे दरवर्षी अनेक महोत्सव ठिकठिकाणी आयोजित केले जातात ज्यातून विविध कलाकारांना प्रोत्साहन मिळतं हे स हा सर्व वारसा महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक वारशाचं जतन अशा उत्सवांमधून ग्राहक पेठांमधून आणि स सांगीतिक कार्यक्रमांमधून केलं जातं